भारतीय समाजात धर्माचे स्थान खूप ए महत्त्वाचे आहे आणि खूप चांगले आहे जसं की आपल्या भारतात वेगवेगळे धर्माचे लोक राहतात बुद्धिस्ट आहे हिंदू आहे ब्राम्हण आहे कुणबी आहे शिंपी आहे असे भरपूर असे कास्ट आणि धर्माचे पैलू आहेत आपल्याला इतर सर्वांमध्ये मला आवडतात फक्त आणि फक्त बुद्धिस्ट आणि अदर ब्राह्मण वर्गामधले काही काही पैल लोक आणि त्यांचे पेहलू आवडतात विविधतेतील एकता राखण्यासाठी नागरिक म्हणून आपण हेच करू शकतो की जे काही समारंभ होतात वेगळ्यावेगळया कासचे धर्माचे त्याच्यामध्ये सगळ्यांनी एक समानता समभाव ठेवून सगळ्यांनी तिथे एकत्रित याला हवे आणि एकामेकाच्या धर्मांना प्राथमिकता द्यायला हवी त्यांना पूजनीय द्यायला त्यांना सन्मान दिला पाहिजे त्यांनासुद्धा सगळया स्टेटमध्ये सगळ्या गोष्टीसाठी जागरूकता व्यभिचार नको त्यांना समानतेचा हक्क दिला पाहिजे आणि कुठलेही धरमदा धर्मनिरपेक्ष असं राहायला हवं कुठल्याही धर्माचा आपण राग करू नये सगळया धर्माला घेऊन चला सर्व धर्मसमभाव असं म्हणतात साईबाबा तसंच आपल्याला सगळ्या धर्मांना एकाग्रिती ठेवून एकात्मता एकता राखण्यासाठी आपला मोठा समारोप किंवा एखादं खूब मोठं अखिल भारतीय असं वेव वेगळं पोग्रॅम असा करण्यात आला पाहिजे ज्याच्यामध्ये सगळया धर्माचे लोकं एकत्रित येतात त्यांचे विचार त्यांचे आचार सगळं काही सांगतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या धर्मातला मतभेद हा दूर होतो आणि त्याच्यामध्ये एकता वाढण्याचा प्रयत्न होतो